मी नं काल एक लाइट घेतला बाजारातून तर तो सोलर लाहिट आहे तर मला खूप आवडला तो आणि उजेडही भरपूर होते मी रात्रभर आम्ही जातो काम चालू असल्यामुळे लहान लहान पो पोरं आहेत आमच्या घरी तर तो मध्ये जर लाइन गेली हीलक्रीक लाइन तरी पण तो राहते जळतच राहते आणि खूप उजेड होते त्याचा आणि तो लाइटं मी रोज सकाळीला चार्ज करते त्याची आणि रात्रभर खूप चालवते खूपच आवडला तो तर असा जर अजून एक घेऊशा लागते घेऊशाला वाटत आहे मला तर मी तो घेईनही आणि तो लाइट म्हणजे सव्वीसशे रुपयाचा आहे तर मी एकशे पाच रुपये हप्त्याचे भरते त्याची आणि तो पाच सहा हजारचा आहे पण तो मी सव्वीसशेमध्ये घेतलं